मी काही दिवसांपूर्वी पक्षी निरीक्षण करत होतो मी माझ्या जवळच्या जंगलात पक्षी निरीक्षण करण्यासाठी गेलो होतो मला असं अनुभव आलं की मला तिथे घुबड दिसलं सहजासहजी कोणाला घुबड दिसत नाही त्यामुळे घुबड हा मी पाहिलेला सर्वात असमान्य किंवा दुर्मिळ पक्षी आहे